हा बोल बोला हो बोलत आहे

हो हो भेटंल ना ठीक आहे ना भेटंल ना

हा भेटंल ना भेटंल डिस्काऊंट भेटंल किराण्याची लिस्ट मोठी आहे ना तुमची म्हणून तुम्हाला डिस्काऊंट भेटंल आणि जास्त भेटंल आता समजून जा तुम्हाला नाही म्हणता म्हणता मी दहा पंधरा पर्सेंट डिस्काऊंट देणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे हॉर्लीक्स पॅकेट आहे बौर्नविटा वगैरे आहे हे हे पण फ्री भेटणार आणि माझ्याकडून जे पंधरा पर्सेंट दहा पर्सेंट जे होणार ते किरण्यावरती तुम्हाला डिस्काऊंट भेटंल तसा आगुद अगोदर तुमचा किराणा हजार दोन हजाराचा होय तर मी त्याच्यावर पण दे ह्यावेळेस तुम्ही लिस्ट मोठी आणली आहे तर मी त्याच्यावर तर म्हणून पाच सहा हजाराचा जो किराणा आहे तुमचा तर त्याच्यावरती मी दहा वीस पर्सेंट तुम्हाला डिस्काऊंट देणार आणि काही प्रोडक्ट माझ्या माझ्याकडून मला फ्री पण देणार डी मार्टपेक्षाही खूप स्वस्तच भेटणार तुम्ही लिस्ट आणून देऊन द्या मला मी काढून ठेवतो मग तुम्हाला सांगतो मी हा हॅलो हॅलो तर मग तुम्ही लिस्ट पाठवून राहिले देऊन राहिले ना आणून ठीक आहे ठीक आहे लिस्ट आणून द्या मी काढून ठेवतो हा ठीक आहे धन्यवाद थँक्यू